मी माझं कुटुंब किवा मित्रांबरोबर कुठे सहलीला किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर सर्वात आमचा आवडतं ठिकाण म्हणजे कोकण जिथे आम्ही खूप वेळासुद्धा जाऊ शकतो म्हणजे मन भरत नाही कारण कोकणात गेल्यावर पहिली गोष्ट असतं म्हणजे शांतता खूप शांतता आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारचं कंपनी नाही किंवा कोणत्याही प्रकारची धूळ नाही स्वच्छ वातावरण शुध्द हवा ह्यामुळे कोकणात गेल्यावर खूप भारी वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे कोकणातील द खाण्याच्या पद्धती म्हणजे जेवण झालं किंवा तिथला रानमेवा झाला किंवा तिथली फळं झाली ही खूप चांगल्या प्रकारची आणि शुद्ध फळं असतात आणि फिरण्यासारखे ठिकाणं खूप आहेत कारण मंदिरं झाली किंवा नदी झाली किंवा ती तिथल्या ओढे वगैरे झाले हे खूप छान बघण्यासारखं असतं तिथे नुसतं जंगलात गेलो तरी तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टी फळं इतर गोष्टी ऑर्गेनिक म्हणजे तिथल्या तिथे मिळून जातात ज्यावर कोणीतीही फवारणी नाही किंवा कोणतेही केमिकल केलेलं उप औषधोपचार औषधं फवारलेली नाहीत अशा गोष्टी तिथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातात त्यानंतर पहिली म्हणजे गोष्ट आंबा असेल किंवा रा इतर फळं असतील जी तुम्हाला ताजी आणि चांगल्या पद्धतीची खायला मिळतात दुसरी गोष्ट म्हणजे तिथे फिरण्यासारखी खूप ठिकाणं आहेत धार्मिक ठिकाणं आहेत आणि एक शांतता बोलली जा बोलली जाते जी कोकणातच मिळते त्यामध्ये सिंधुदुर्ग झालं सावंतवाडी झालं रत्नागिरी झालं ह्या ग् ठिकाणी फिरण्यासारखं खूप आहे तिथले जे समुद्र बीच आहेत बीच समदुद्रकिनारे ते खूप स्वच्छ आणि शांत आहेत त्याच्यामुळे कोकण ही आमची फेवरेट जागा आहे